मला खेळ खेळायला खूप आवडायचा लहानपणी त्यावेळेला आम्ही वेगवेगळे विविध खेळ खेळायचो तर त्यामध्ये सर्वात जास्त मला जो खेळ खेळायला आवडायचा तो आहे मला फुगडी खेळायला आवडायची कारण की फुगडी खेळतांना दोन लोक एकमेकांच्या हातांना घट्ट पकडून एकमेकांवरती विश्वास ठेवून गोल गोल फिरतात झिम्मा खेळतात तर त्यामध्ये तो खेळतांना खूप आनंद येतो आहे आणि जे गोल गोल फिरतात तर ते झपाट्याने फिरतात तर ते करत असतांना मनामध्ये खूप उत्साह येतो कधी गरगरल्यासारखंसुद्धा वाटते परंतु यामध्ये एक विशेष प्रकारचा हा खेळ म्हणून ओळखला जातो तर हा खेळ जो आहे हा खेळायला आम्हाला खूप आवडायचा आणि प्रत्येक वेळेला नवीन नवीन गडी बदलायचे त्यामुळे हा खेळ नाविन्यपूर्ण आणि अभूतपूर्व होता आमच्यासाठी आणि हा खेळ आम्ही लहानपणी खूप खेळलेलो आहोत